मराठी भाषा कसे विकास झाले याबरोबर मी बरोबर मला बरोबर सांगता येणार नाही कारण पुण्याकडली किंवा म्हणजे नाशिककडली मराठी ही खूप चांगली म्हणजे ऐकण्यात इतकी छान आणि ग्रामर वगैरे सगळं बरोबर असलेली आहे आणि ते लोकं अतिशय चांगले बोलतात म्हणजे खूप सुंदर आणि विदर्भाकडलं मराठी म्हंजे थोडीशी अशी वऱ्हाडी मराठी असते त्याच्यामध्ये उच्चारांचासुद्धा फरक असतो आणि ते कशा प्रकारे बोलतात ताल सूरच अत खूप फरक पडलेला आहे पण काळाबरोबर मराठी भाषा थोडी विकसित झालीच आहे आणि मला याच्यामध्ये बदल दिसलेला आहे की टी व्ही सिरीयलवरून बघूनसुद्धा मराठी भाषा थोडीफार बदललेली आहे आणि चांगली गोष्ट आहे कारण की शुद्ध मराठी ही ऐकायला नी बोलायलाही छान वाटते